आजकाल दैनंदिन तंत्रज्ञानामुळे आयुष्य फार बदललं आहे तसं पाहायला गेलात तर स्मार्टफोन आल्यामुळे इंटरनेटचा हवा तेवढा वापर होतो आणि त्याच्यामुळे जगातल्या कोणत्याही गोष्टींचा तुम्हाला माहिती मिळू शकते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जगातल्या कोणत्याही व्यक्तीबरोबर सुसंवाद करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या देशात काय चाललं आहे ह्याची माहिती मिळते आणि तिकीट बुकिंग तिकीट बुकिंग तुम्ही घरी बसल्या करू शकता इंटरनेटच्या माध्यमातून पेमेंट तुम्ही घरी बसल्या करू शकता काही खरेदी करायची असेल त्याचं बिलही तुम्ही घर बसल्याही देऊ शकता त्याच्यामुळे आजकालचे जीवन हे धाकधुकीचे असले तरी पण सोयीस्कर तेवढेच झाले आहे आणि त्याच्यामुळे तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनात खारीचा नाही मी तर सांगतो फार मोठा वाटा आहे आणि ह्याच्यामुळे आपला जीवन खरंच सुखकर पण होत गेलं आहे आणि तंत्रज्ञानाच्या जास्त वापरामुळे काही प्राण्यान पक्ष्यांवरती पण त्याचा दुष्परिणाम होतो पण ती गोष्ट वेगळी आहे पण आपण जर पहायला गेलात तर त्याचे चांगले परिणाम पण आपण आपल्यावरती पडलेले आहेत आपल्याला घराबाहेर निघायला लाग लागायची गरज नाही तुम्ही घर बसल्या कोणत्याही गोष्टी मागू शकता हव्या नको त्या सर्व गोष्टी तुम्ही घर बसल्या मागू शकता आणि त्याच्यामुळेच तंत्र तंत्रज्ञानाचे माझ्या मते फार मोठे आपल्या आयुष्यात बदल करन्य केले आहेत तंत्रज्ञानामुळे बस